चित्रकला ही एक कला आहे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ज्या कला आहेत त्यापैकी एक चित्रकला ह्यामध्ये चित्र एखादं चित्र बघितल्यावर त्या चित्रकाराच्या मनातल्या भावना त्या चित्रामध्ये दिसून येतात पण मूलतः मला चित्रकलेची आवड नसल्यामुळे मी कुठचेही चित्रकलेची कार्यशाळा वगैरे केलेली नाही आहे एक अगदी लहानपणी पाटीवर किंवा पेन्सिलने वगैरे जी काय आंबा पेरू अशी जी काय चित्र काढली आहेत तेवढ्यापुरतंच माझा आण चित्रकलेचा संबंध होता पण छान छान चित्र बघायला मला आवडतात कारण त्याच्यामध्ये विविधता एक तर दिसून येते त्याच्यामध्ये विविध प्रकारही आहेत नैसर्गिक चित्र आहेत व्यक्ती चित्र आहेत अशा विविध चित्रातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आता मी एक असा अनुभव त्यामध्ये घेतला होता की एक असं कविता करते आहे एक व्यक्ती कविता करते आहे आणि त्या कवितेवर एक चित्रकार कविता काढतो आहे म्हणजे खरंच त्या कवितेशी इतकं ते संबंध तो छा छान जोडला होता त्या चित्रकलाकारांनी तर ते तेवढ्यापुरतच माझ्या चित्रकलेचा संबंध आहे धन्यवाद